मराठी भाषा खूप ठिकाणी वापरली जाते आणि मला अभिमान आहे की मी मराठी आहे पहिली गोष्ट म्हणजे मराठी भाषा जरी इंटरनॅशनल भाषा नसली तरी पण ती इथल्या भागात मनामनात रुजलेली आहे आणि ती खूप ठिकाणी वापरली जाते म्हणजे महाराष्ट्रात तरी मराठी भाषा वापरली जाते आणि मला खूप अभिमान आहे त्या गोष्टीचा